एखादं पुस्तक खूप प्रसिद्ध असतं आणि सगळेजण त्याची चर्चा करतात त्यामुळे आपल्यालाही ते वाचावंसं वाटतं पण वाचल्यावर ते आपल्याला समजत नाही किंवा आवडत नाही याची अनेक कारणं असतात हं खरं तर प्रसिद्धीमुळे आपण पुस्तकाकडून खूप काही अपेक्षा ठेवतो पण जेव्हा त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला निराशा येते उदाहरणार्थ लोक सांगतात की पुस्तकं स् जग बदलून टाकणार् हे पुस्तक जग बदलून टाकणारं आहे पण आपल्याला तसं वाटत नाही काही पुस्तकं ही जड भाषा गूढ रूपकं किंवा अपारंपरिक लेखनशैली वापरतात त्यामुळे वाचकाला अर्थ लावणं कठीण जातं विशेषतः जेव्हा लेखक वेगळ्या काळातला किंवा वेगळ्या संस्कृतीतला अभ्यास मांडत असतो आपली वैयक्तिक आवड अश् जशी कथानक पात्र विचारसरणी यांवर अवलंबून असते तसं प्रसिद्ध पुस्तकात ते घटक असतीलच असे नाही त्यामुळे ते आपल् ते पुस्तक आपल्याला भावत नाही काही पुस्तकं विशिष्ट जीवनानुभव भावनिक परिपक्वता आ किंवा संदर्भ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात जर वाचकाला तो अनुभव किंवा संदर्भ नसेल तर पुस्तकाची खोली समजत नाही सर्वांनी आवड् सर्वांना आवडलं म्हणजे मलाही आवडलं पाहिजे या विचारामुळे आपण पुस्तकावर स्वतःचं मत मांडायला घाबरतो पण खरं तर प्रत्येकाची वैयक्तिक अशी प्रतिक्रिया असू शकते त्यामुळे खूप जणांना जेम्स जॉईससं युलिसेस किंवा हरुकी मुकार् मुराकामीचं क् काही पुस्त काही पुस्तकं वासताना हाच अनुभव येतो खूप प्रसिद्ध पण आपल्याला प्रश्न पडतो की या पुस्तकात लेखकाने लिहिलेलं आपल्याला पटत नाही आहे किंवा हे काय चाललं आहे इकडे असं वाटत राहतं आणि म्हणून अशी पुस्तकं वाचताना ह् आपल्याला ती आवडत नाहीत